हॅलो कोण ड्रायवर बोलायले का हो ते आम्हाला सिद्धेश्वर डॅमला जायचं होतं हा जवळपासची देवं थोडी फार करणं लागतील ना गेलं म्हणजे तसं कसं आहे काय आहे दिवस हा अहो दा आपलं बोरायचा मारुती तिकडं वाई तरी पाच सहा माणसं आहेत बघा

हो आता भाडं सांगा ना किती काय ना आम्ही विचार करून सांगतो मग तुम्हाला हो गाडी कोणती आहे बरं बरं लूजर आहे का बरं तुम्हाला काय ते नशा मिषा करायचं तु नाही ना कसं म्हणजे काय हरकत नाही भरू ना

हो म्हणजे कसं आहे व्यसन ना आम्ही आता ह पा मुलं सगळी विना लग्नाची जर आलो ना तिथं काय झालं तर मग डबल परेशानी हो मग तेच म्हणून हलो कसं आहे आता आपलं माणूस हा म्हणून तुम्हाला फोन केला आम्ही आपण तुमचं आता रिकामपण कधी आहे काय नाही बघा ना तुमच्या मनावर मग थांबा मी काय करतो पोराला विचारतो आमच्या सोबतचे पोरं आहे तर पोराला विचारतो मग क तुम्हाला सांगतो हो पोराला म्हणतो किती तुम्हाला टाईम काय काय नाही म्हणजे शेतात काय काम काही आहे का भाड्याचं तुम्ही टेंशन घेऊ नका अहो मी एकटा भरतो पोरं तर येत नसली तरी पण हो फक्त तुम्ही तयार रहा आम्ही सांगतो पोराला विचारून का जायचं आहे काय ना हो चालतं मी स्वतः सांगतो तुम्ही या स्वतः पण हो चालते